आमच्या अकोला भागामध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थाबद्दल बोलायचं आहे आमच्या अकोला भागामध्ये कसं आहे की बरेचसे पारंपरिक पदार्थ जे आहेत जसं की पुरणपोळी आहे आणि दिवाळी दसरा होळी अशा ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते आणि हनुमान जयंती जर असली तर हनुमान जयंती असल्यानंतर गव्हाच्या पिठात समजा ते थोडंसं जाडसर दळून आणून त्याच्यामध्ये मक्का मिश्रित करून त्याचे असे गोलगोल गोलगोल असे मोठेमोठे समजा आंब्या कलमी आंब्याएवढाले रोडगे बनवले जातात रोडगे बनवून समजा त्याच्यासोबत वरण पातळ वरण त्याच्यावर तूप आणि खास करून म्हणजे वांग्याच्या भाजीचा मेनू असतो आणि उन्हाळ्यामध्ये जर जेवण झालं तर खूपच असं पोट म्हणजे बा संतुष्ट वाटते भरल्यासारखं वाटते अशा आमच्याकडे पारंपरिक खाद्यपदार्थ बनवल्या जातात तसंच समजा आता नागपंचमी आहे म्हटलं तर नागपंचमीत पुरी आणि शिरा बनवल्या जाते कारण की त्या दिवशी कसं ते तवा ठेवू नये म्हणतात याच्यावर त्याच्यामुळे ते पुरी आणि शिरा आणि भाजी केल्या जाते